हॅलो ग्राहक सेवा केंद्र हां मी निदीशा बोलतेय मी परदेश गमणासाठी मला नोकरीची संधी आली होती आणि त्यासाठी मी पॅन कार्डचा अर्ज तुमच्याकडे केला होता तर त्या संदर्भात मला थोडी माहिती हवी होती की माझं पॅन कार्डचं काम कुठपर्यंत आलंय आणि ह्या तुमच्या पॅन कार्डच्या माहि माहिती न मिळाल्यामुळे माझी माझी जी नोकरीची संधी आहे ती हुकेल असं मला वाटतंय तर मी त्या संदर्भात मला थोडीशी माहिती तुम्ही दिलीत की माझं पॅन कार्ड कुठंपर्यंत आलेलं आहे किंवा त्याचं काही म्हणजे कुठले कागदपत्र तुम्हाला आणखीन लागणार आएत हे जर मला समजलं असतं तर मी ती कागदपत्रांची पुूर्तता तुमच्याकडे केली असती आणि माझं काम लवकरात लवकर मला पूर्ण करून मिळालं असतं पण मला मा अजून काहीही त्याच्याबद्दल तुमच्याकडून माहिती आलेलीच नाहीये की काय नेमकं तुम्हाला कोणती कागदपत्र हवी आहेत की नाहियेत त्यामुळे मला समजत नाहीये की मला कु कधीपर्यंत हे पॅन कार्ड मिळणारय आणि ह्या पॅन कार्डच्या हच्यामुळं माझी नोकरीची संधी हुकू नये असं मला वाटते तर मी विनंती करते की माझं पॅन कार्ड मला लवकरात लवकर मिळवून द्यावं आणि माझा माझी जन्मतारीख मी सांगतेय तुम्हाला दहा णोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव आणि माझा पावती क्रमांक आहे सात नऊ पाच चार तीन एक आणि मला लवकरात लवकर माझं पॅनकार्ड बनवून मिळेल अशी मी अपेक्षा करतेय आणि त्यासाठी मला तुम्ही थोडी मदत करावी ही विनंती ही करते